नमस्कार मी पांडुरंग पोली मला मला एक नवीन मोबाईल नंबर मिळालेला आहे तरी तो माझा नवीन क्रमांक हा पॅन कार्डशी जोडायचा आहे तरी कृपया तुम्ही आम्हाला यामध्ये मदत करावी माझा मोबाईल क्रमांक हा एकोणनव्वद नव्यान्नण्णव अठ्ठेचाळीस त्रेसष्ट एकोणसत्तर आहे तरी पॅन कार्ड हे खूप आवश्यक कार्ड आहे त्यासाठी मोबाईल क्रमांक हा त्याला जोडलेला पाहिजे त्यासाठी मला लवकरच लवकरात लवकर जर पॅन कार्ड अशी मोबाईल नंबर कनेक्टेड झाला तर काही ज्या डिटेल माहिती आहेत ते मॅसेजद्वारे माझ्या मोबाईलामध्ये मला समजतील तरी कृपया तुम्ही माझा मोबाईल नंबर आणि पॅन कार्डचा नंबर तुम्हाला सांगतो तो पॅन कार्डचा नंबर हा आहे तो पॅन कार्डचा नंबर लिहून घ्या सात आठ चार दोन हा माझा पॅन कार्डचा नंबर आहे आणि मोबाईल क्रमांक एकोणनव्वद नव्याण्णव अठ्ठेचाळीस त्रेसष्ट एकोणसत्तर आहे तरी कृपया तुम्ही लवकरात लवकर ही माझी सेवा चालू करून द्यावी ही तुम्हाला नम्र विनंती आहे